नमस्कार मी सविता कारेंजकर सातारा शहराची मी रहिवाशी आहे मी साधारण तीन आठवड्यांपूर्वी माझ्या आधार कार्डाच्या तपशिलामध्ये म्हणजे माझ्या बदललेल्या पत्त्याविषयी तो पत्ता दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला होता पण या संदर्भातली कोणतीही अपडेटेड माहिती मला मिळालेली नाही आणि म्हणूनच यू आय डी ए आय या हेल्पलाईनसाठी मी व्हॉईसमेल सोडत आहे तीन आठवड्यापूर्वी मी आधार काड दिलं होतं त्यामध्ये माझ्या ब पत्त्याचा जो बदल झालेला आहे तो म सुधारित पत्ता मला त्या नवीन आधार काडमध्ये मिळावा अशी माझी अपेक्षा आहे सध्या मी करंजनाका परिसरात राहते आणि पूर्वी मी शाहू नगरमध्ये राहात होते आणि हा बदल मी दुरुस्त करून आम्हाला हवा आहे त्यासाठी आवश्यक ते घर क्रमांक कॉलनीचं नाव भागाचं नाव त्या भागाचा पिनकोड ही सगळी माहिती मी त्या पत्रामध्ये दिलेली आहे अर्जामध्ये दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती मला अजून मिळालेली नाही तर आत्ता त्याच्या अपडेट्स काय आहेत हे आधार कार्ड सुधारित आधार कार्ड मला साधारण कधी मिळेल याविषयी मला माहिती हवी आहे जो अर्ज मी केला होता आणि आवश्यक ती रक्कम मी या अर्जासोबत जोडली होती त्या त्याची पावती मी माझ्याकडे आहे आणि त्या पावतीचा क्रमांक आहे सहा नऊ तीन एक तेव्हा कृपया मी विनंती करते की मी जे आधार कार्ड दुरुस्तीसाठी दिलेलं आहे त्यामध्ये दुरुस्ती झाली का ते साधारण कोणत्या दिवशी मला मिळेल आणि मी ते कुठून कलेक्ट करायचं आहे या विषयीची माहिती मला मिळावी धन्यवाद